माझे गाव छोटे गाव आहे माझ्या गावात रोजच्या जीवनातील दैनंदिन व्यवसाय चालतात जसे की भाजीपाला व्यवसाय ब्युटीपार्लरचा व्यवसाय केला जातो चिकन आणि मासेमारीचा व्यवसाय केला जातो आमच्या गावात शिलाईचा व्यवसाय केला जातो किराणा स्टोर आहे आमच्या गावामध्ये झेरॉक्सचे दुकान आहेत आणि आवळा फॅक्टरीसुद्धा आहे आमच्या गावात ज्यात कच्च्या आवळ्यांवरती प्रक्रिया करून त्यांचं रूपांतर आवळा कँडी मोरआवळा गोड आवळा यामध्ये केला जातो आमच्या गावामध्ये तोंडलींचा सुद्धा व्यापार केला जातो इत्यादी व्यवसाय माझ्या गावामध्ये चालतात